एक लाख दोन हजार पाचशे बारा दोन लाख तीन हजार तीनशे तेरा चार लाख वीस हजार सातशे एकोणवीस पाच लाख पंचवीस हजार दोनशे नऊ नऊ लाख सात हजार तीनशे तीन